हॅलो चितळे दूध डेरी तिथं फोन लावला आहे ना बं आणि ओपन गोठाचं प्रकरण करून ओपन गोठा केलेला आहे मग आमच्या आता एक दहा गाई आहेत दोन चार म्हशी आणि शेळ्या पण आणि काही त्या सोडलेल्या आहेत मग तुमच्या डेरीला आम्हाला दूध घालायचं होतं तुमच्या डिरीचं नावलौकिक खूप ऐकलं आहे आम्ही इथं तुमच्या डेरीचा दर कसा आहे आम्ही नंतर एक दोन तीन दिवसात चालू करू मग आम्हाला ते दरच जाणून घ्यायचा होता म्हणून फोन केला होता चालत आहे मग

हां आमच्या आता गाईंचं साधारण पन्नास लीटर दूध सकाळचं जातं आणि चाळीस प पंचेचाळीस लीटर संध्याकाळी जातं मग आणि आम्हाला जर काय परनं अडचण आली कर्ज वगैरे फेडताना आम्हाला तुमच्याकडून उचल हवी असेल तर तुम्ही वेळेत पूर्ण देता का बरं बरं आणि मह्य शेळीचं दूध कसं घेता तुम्ही मग म्हशीच्या रेटनं घेता की गाईच्या रेटने बरं बरं चालेल ओके मग आम्ही उद्या परवा दिवशी आम्ही दूध घालायला चालू करू फक्त आम्हाला वेळच्या वेळेत खाद्य वगैरे जनावरांना घालायला उचल हवी असेल तेव्हा देत जावा बरं बर चालेल ठेवते